आमच्या घरात फेसबुक सगळेजणं ऐकतात आणि सगळेजणं आहेत सगळे उद्योगी आहेत आणि सर्वच असे मोबाईलवर टी वीवर असे सगळेच हे करते सगळेच उद्योग घेऊन राहले त्याचे सून आहे पोर आहे नातवंड शेत पोरी आहे असे सगळेच ऐकतेत तर त्याच्यानं मग आमाले असं वाटे मग नातू गितू आमच्यासमोर असे घेऊन येते आजी हे पाय ना हे कसे काय बातम्या आल्याय हे कसे काय आले आहे पाय ना तू ऐक ना असं उद्योग ते ही घेऊन रायले तर टी वीवरही घेऊन रायले मग मोबाइलवरही घेऊन रायले आमालेही असं चांगलं वाटते सुखी वाटते आमालेही ते पाहूनच मग असं वाटते आमाले की आमचं आमचंही चांगलं व्हावं बुवा अशासाठी मग आम्ही ऐकतो थोडंसं नातू गितू घेऊन येते मग मोबाईल आजी हे पाय ना आजी हे पाय ना असे करते तर तर त्याच्यात आमचंही मन लागून जाते थोडंसं टी वीवर वगैरे आजी हे आलं आज टी वीवर आजी ते आलं टी वीवर असं दाखवतेत आमाले त्याच्यामुळे आम् आमचंही मन लागून जाते थोडंसं